माझ्याकडे विणकामाचं आणि शिवणकामाचे महत्त्वाचे घटक म्हणजे जसं की लोकर धागे त्यानंतर स् सुया अशा प्रकारची साधनं आहेत आणि शिवणकामासाठी शिवणकामाची जी मशीन असते शिवण मशीन ती देखील आहे मात्र मी मोठ्या प्रमाणात विणकाम किंवा शिवणकाम करत नाही मी आवड म्हणून विणकाम करते आणि शिवणकाम जे आहे ते मी माझ्या काही गोष्टी म्हणजे जसं की छोट्या मोठ्या गोष्टी असतील ब्लॉऊज शिवणं त्यानंतर एखाद्या ड्रेसला अल्टर करणं कमी जास्त करणं यासाठी मी शिवणकामाचा उपयोग करते यासाठी उत्तम होण्यासाठी मला विविध प्रकारची यंत्र जी आता नवीन पद्धतीने जे काही शिलाई मशीन आलेला आहेत डिजिटल शिलाई मशीन आलेला आहेत ती घ्यायची इच्छा आहे आणि विणकामाचं म्हणाल तर विणकामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता प्रगती झालेली आहे त्यात देखील नवीन नवीन यंत्र आलेली आहेत आणि विणकामासाठी आवश्यक असणाऱ्या धातूंच्या तारा त्यामध्ये विणकाम झाल्यानंतर त्यामध्ये ज्या काही प्रकारच्या काचेचे गोल्डन गोल्डन असतील काचेचे असतील किंवा इतर धातूंचे असतील अशा प्रकारच्या सजावटीच्या वस्तू देखील मला विकत घ्याव्याशा वाटत आहेत